मी मुंबईहून बोलते आहे माझा मुलगा आहे अकरावीला आता सध्या सायन्स स्ट्रीममध्ये आणि त्याच्यासाठी मला थोडीशी लायब्ररीतून माहिती हवी होती की काही पुस्तकं वगैरे शाळेसाठी किंवा कॉलेजसाठी मिळतील का तिकडून ओके ओके

नाही असं काही नाही आहे ॲक्च्युअली त्याचं अजून ठरतं आहे तो आत्ता जस्ट दहावी पास झाला आहे तर तो अजून ठरवतो आहे की काय स्ट्रीम म्हणजे आता कुठले विषय वगैरे घ्यायचं आहे मग तसे विषय घेऊन तो त्या त्या लायब्ररी तुमच्याकडच्या लायब्ररी जर आला तर त्याला पुस्तकं मिळू शकतील का हे मला चौकशी करायची होती बरं बरं

ओके बरं बरं बरं बरं तुमचा लायब्ररीचा टायमिंग काय आहे सध्या

ओके ओके आणि फीज कितीपर्यंत आहे म्हणजे आता कारण की आता सध्या तर जस्ट ॲडमिशन घेतो आहे शाळेत मग त्या त्या कॉलेजमध्ये म्हणजे मी त्याप्रमाणे आता ठरवेल म्हणजे मग तसं फीज वगैरे किती होते आहे सध्या

ओके ओके ओके आणि शनिवार रविवारी शनिवार रविवारी वगैरे चालू असते ना आणि पब्लिक हॉलिडेजला कारण की तेव्हा त्यानं सुट्टी असते तर त्या दिवशी ते येऊ शकतात अभ्यासाला बसू शकतात मग ओके ओक ओके ओके थँक्यू मी कळवेन तुम्हाला धन्यवाद